हॅलो अरोमा रेस्टॉरंट हां मी सुनील बोलतो आहे रामभुवनमधून हो अच्छा ऐका ना माझा आता ॲड्रेस चेंज झाला आहे नाही नाही नाही पूर्वीचा जो ॲड्रेस होता तो नाही थोडं पुढे तुम्ही आलात ना हो आमचं रामभुवन आहे ना रामभुवनच्या जरा पुढे गेलात तुम्ही गौतम नगर येतं बरोबर आहे गौतम नगरच्या समोर एक छोटी गल्ली जाते ह्या गल्लीमध्ये गेलात ना की तुम्हाला श्रीहरी नावाची बिल्डिंग दिसेल हां तिथेच मी आता शिफ्ट झालो आहे हां पत्ता लिहून घ्या तिकडचा ए व्हिंग चारशे पाच श्रीहरी बिल्डिंग एस ए पालव मार्ग दादर मुंबई चौदा हां अगदी थोडक्यातच हो धन्यवाद